एक लेखक म्हणून जर म्हटलं तर स् सहजासहजी लेखक जे कलाकार असतात तर त्यांना रंग ब्रश आणि पॅलेट असे खूप सारे ते सामान पाहिजे असतात त्यांची कला किंवा त्यांची ड्रॉईंग बनवायसाठी आणि तसंच माझ्यासोबत पण म्हणजे अडचणी खूप झालेल्या आहेत कारण की जेव्हा म्हणजे ब्रशची गरज पडत होती तर सहजासहजी जो ब्रश पाहिजे होता तो एकतर म्हणजे लवकर कोणत्याही दुकानात सापडत नव्हता आणि जर सापडला तर मग त्याची किंमतही खूप जास्त असायची एकाच ब्रशची म्हणजे शंभर अडीचशे रुपये रहायची तर मग तितक्या एक अडचणी आलेल्या आहेत आणि तसंच म्हटलं तर जर रंगांबद्दल म्हटलं तर मग खूप साऱ्या प्रकारचे रंग येतात पोस्टर कलर्स त्यानंतर मग साधे आपले पेंटचे कलर पेन्सिल कलर वगैरे पण मला सर्वात जास्त आतापर्यंत पोस्टर कलरचीच गरज पडलेली आहे आणि त्यातही जर कोणता कलर नसायचा तर जे कलरची थेअरी असते तर ते मिक्स करून मी बनवलेले आहेत तर अशा प्रकारे मी कोणत्याही एक्झामला वगैरे रंगांची मला कधी कमी पडली नाही जर कधी पडली पण असेल तर मग मी त्यांना टाईमवर बनवून घेतलेलं आहे